तर मला असं वाटतं की समाजात शांतता राखण्यासाठी आपल्या प्रशासनाने पोलिसांची यंत्रणा वाढवली पाहिजे व गुन्हेगारीवर अदा आळा आणला पाहिजे त्याप्रमाणेच जो काय सोशल मीडियावर जो हिंसा हिंसाचाराचा कन्टेन्ट पाठवला जातोय त्यावरही आपल्या प्रशासनाने नियंत्रण ठेवले पाहिजे जेणेकरून जो जी गुन्हेगारी वाढत आहे जी गुन्हेगारीची टक्केवारी वाढत आहे त्यावर प्रशासनाला नियंत्रण ठेवता येईल व गुन्हेगारी कमी करता येईल तसेच आपल्या प्रशासनाने बायकांच्या सुरक्षतेकडेही लक्ष दिले पाहिजे जेणेकरून बायकांना त्यांचं घर व त्यांची नोकरी ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे सांभाळता येतील पुरुषांकडनं बायकांवर होणारा जो काही अत्याचार आहे तो आपल्याला कमी करता येईल जे जेणेकरून आपल्या या देशात बाय महिलाही स्वतःला सुरक्षित मानू शकतील आणि त्यांच्यावर जो काही अत्याचार होतो आहे तो आपल्याला कमी करता येईल